सध्या शिक्षणाची परिस्थिती बघितली तर वेगवेगळ्या पद्धतीची शिक्षण देणारी महाविद्यालयं सध्या अस्तित्वात आहेत पारंपरिक शिक्षण देणारे महाविद्यालयं आणि आता सध्या आय टी आय असेल कृषी असेल किंवा अभियांत्रिकी वैद्यकीय डी एड बी एडसारखे व्यावसायिक कोर्सदेखील आपल्याला उपलब्ध झालेले आहेत शिक्षण घेत असताना आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे हे निश्चित करणं आधी गरजेचं आहे आणि आपण निश्चित केलेल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची महाविद्यालयं सध्या अस्तित्वात आहेत तिथं आपण जाऊन आपण त्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतो शिक्षण घेण्यासाठीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयीसवलती उपलब्ध आहेत त्याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांनं घेणं गरजेचं आहे आणि या सगळ्यांचा वापर करून आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याने शिक्षण घेऊ शकतो